नमस्कार सर मी हिंगोली येथील रहिवाशी आहे तर मी समजा वर्षानुवर्षी एकच फोन नंबर वापरत आहे आणि पण काही अलीकडल्या काळामध्ये मी नवीन मोबाईल क्रमांक घेतलेला आहे तर मला समजा पीकविमाच्या जे माहिती आहे तर ते माझ्या जुन्या नंबरवर मिळायचे तर आता मी नवीन मोबाईल नंबर घेतल्यामुळे मला ते पीकविम्याचे मॅसेज वगैरे ते काही येत नाहीत तर त्यामुळे तुम्ही मला पीकविम्याच्या याच्यामध्ये माझं नवीन मो मोबाईल नंबर जोडा जोडता का आणि प्रोफाईल माझी तयार करून मला जे समजा मॅ महत्त्वाचे पीक विमाबद्दल किंवा पिकाबद्दल जे मॅसेज येतात तर ते येण्यासाठी मदत कराल का